हॅलो हॅलो हां नितीन ट्रॅवल्समधून बोलत आहे ना अरे दादा किती वेळ अरे कधीपासून थांबलो इथे वाट बघत आहे तुझी मी कधी बूक केली होती कॅब सांग मला अरे अरे टाईम दिला तू मला अकराचा आता वाजले किती एक वाजायला आला राजा मला काम आता असा करतो अरे वेळेची काही माणसाला किंमत वगैरे असते की नाही आता मला इथून जर तुझी वेळेवर जर तू मला आता पिकप नाही इथं भेटला मला तर मला पुढच्या परत मला जिथं जायचं आहे त्या गाड्या परत सुटल्यात रे इथल्या एक तर ॲडवान्सच्या वेळी पण मी काही तुला बोललो नाही तू जी रक्कम बोलला ती तुला दिली काय कमी जास्त केला का मग जर मी तुझ्या हेयात चालत आहे तर तू मला दिलेल्या वेळात तिथं पोचायला नको म्हणजे वेळेची माणसाला किंमत तरी असायला पाहिजे का नको अरे तू पाच दहा मिनिटं होतात माणसाची पुढे मागे इकडं तिकडं अरे तास झाला इथं थांबलो आहे मघापासून मी वेड्यासारखा जमत असेल तुला तर सांग नाही तर मग दुसरी गाडी पकडून जातो तिकडे मी अरे काय तू असा करतो काय तसचं आता वाटते पण तुम्ही आता आजकालचे हे असे वागायला लागलात ना की माणसाने करायचं काय आसा प्रश्न पडला आहे आता हे बघ तू आता ती जास्त वेळ थांबायला पण नको लावू रे ये जरा लवकर जायचं आहे मला आणि हेलो ऐक पाच दहा मिनिटांमध्ये ये इथं जास्त किती आता वाट बघायची माणसाने वाट बघून बघून पण अरे बाबा पुढं माझे काम किती अडकलं आहे मला मुंबईला जायचं आहे बोट चुकली तर परत तिथं जाऊन एक तास थांबायला लागेल मला झाला एक काम कर पाच दहा मिनिटांमध्ये ये इकडं थांबलो इथं आणि जर नसेल जमत तर सांग दुसरी बघ बघतो इथे मग ये लवकर वाट बघत आहे